महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवनमान समृद्ध आहेच त्याव्यतिरिक्त येथे बाहेरील संस्कृतीचा सुद्धा पगडा वाढत चालला आहे याचे पहिले कारण म्हणजे लोकांचे नोकरी व्यवसायानिमित्त होणारे स्थलांतर आणि दुसरे कारण म्हणजे लोकसंख्येत होणारे बदल हे आहे राज्यामध्ये सर्वधर्मियांचे सण साजरे होतात हिंदूंच्या सांस्कृतिक सणांसोबत इतर धर्मियांचे ईद ख्रिसमससारखे सणही उत्साहात साजरे होतात प्रत्येकाने आपल्या धर्मातील सण शांततेने व एकोप्याने साजरे करायला हवेत तसे झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माणच होणार नाहीत